रोज सकाळी उठून व्यायाम करणे याचा समाविष्ट त्याच्यामध्ये होता आणि हेल्दी फूड जसे आपण सेवन करतो जसे की कडधान्ये वगैरे त्याच्याने इम्युनिटी आपली स्ट्राँग राहते तर याच्याबद्दल म्हणजे घ्यायचे मी सकाळी तर आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग रूटीनमध्ये मी व्यायाम योगा वगैरे सकाळी त्याच्यामुळे आपले जे बॉडी आहे ते पेन कमी होत होता